तर सुडोकू हा जापनीज खेळ आहे तर ह्या बाबत मी म्हणजे जास्त काही बोलणार नाही आहे कारण हा गेम मी फक्त ऐकलेला आहे मी फक्त ऐकलेलं आहे की एक बॉक्स असतो त्यात सहा छोटे बॉक्स असतात आणि त्यात नंबर असतात तर तो सॉल्व करायला लागतो आपल्याला तर मी फक्त ऐकलेलं आहे किंवा बघितलेलं सोडवताना पण कधी स्वत हून खेळायचा प्रयत्न प्रयत्न केलेला पण असं पूर्ण त्यात जाऊन खेळून वगैरे असं काय कधी बघितलेलं नाही आहे कधीच नाही फक्त मी एकदा म्हणजे असं कोणतर खेळाय लागलं की ते बघणार कसं खेळालाय किंवा इंट जास्त इंटरेस्टली नाही की बाबा इंटरेस्ट घेऊन त्याच्याकडं बघणे वगैरे असं कधी केलेलं नाही आहे आणि हा खेळ मुलांना शिकवला तर हा खेळ मुलांना शिकवला तर खूप आहे म्हणजे इंटेलिजनचं गेम म्हणायला गेलं तर सुडोकू आहे जापनीज खेळ तर हा प्रत्येक मुलाला शिकवलाच पाहिला असं शिकव की शिकवला किंवा शिकलाच पाहिला प्रत्येक मुलगा कारण आम्हाला ते लहानपणी आवड नव्हती आवड निर्माण करणे हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे आवड निर्माण करून त्या गोष्टीचं म्हणजे गा आवड करून आवड हे करून त्या गोष्टीला आपण जर शिकवलं त्या मुलांना किंवा त्या मुलांनी स्वत हून श आवड करून शिकून घेतलं तर खूप भारी खेळ आहे हा आणि ते पुढं आपल्याला खूप फायद्याचे पण आहेत तर एवढं करून माझे मी दोन